शास्त्रीय आणि आधुनिक दोन डान्समध्ये जर फरक विचारला ना तर आधुनिकमधलं आम्हाला काही समजत नाही हिपहॉप आणि बेली आणि गेली या डान्समध्ये आम्हाला समजत नाही आणि ते डान्स आम्हाला आवडत नाही पण शास्त्रीय कसं आहे शास्त्रीय एकबार मी या शाळेतून लावणी म्हणून डान्स घेतला होता आमच्याकडे लावणी प्रसिद्ध असते तर ते डान्स करून असा आनंद वाटला पाहणाऱ्याला आनंद वाटला करणाऱ्याला आनंद वाटला तो डान्स अजून पण म्हणजे आतापर्यंत सध्या माझ्या ध्यानात आहे कशी नाचली होती काय नाचली होती याच्यावर कोणती स्टेप आहे तर ते करण्यात असा स्वतःला आनंद झाला त्याचा आम्हाला गौरव म्हणून प्रमाणपत्र भेटले जसं की आधुनिक डान्स आताचा जर म्हटलं तर आम्हाला लेकराला शिकवण्यात आनंद नाही वाटत आणि लेकराचा डान्स पाहण्यात आनंद वाटत नाही आणि तो स्वत बी येत नाही न जसं की मी आता बी माझ्या पोराला जर म्हटलं तर लावणी करून दाखवू शकतो ते गाणं वाजून आणि तिला शिकू शकतो अशी आहे म्हणून लावणी आणि सांगू शकतो की आपली संस्कृती आहे तसं आधुनिकबद्दल मला काही बोलता येत नाही तर करून दाखवता येत नाही तसं स्वत लेकराला सांगायला आवडत नाही तर असा दोन डान्समधला मला असा फरक आवडते आणि त्याच्यातली शास्त्रीय डान्समधून म्हणजे लावणी जे आमच्या इकडे प्रसिद्ध आहे ते लावणी आवडते